आमच्या परिसरामध्ये नेहरू स्टेडियम म्हणून आहे तिथे असे वेगवेगळे खेळ क्रीडा स्पर्धा होत असते आणि आमची पण स्पर्धा झालेली होती मध्यंतरी मॅरॅथॉन जानेवारी महिन्यामध्ये मॅरॅथॉन सायकल रेसिंग आमचे जे कलेक्टर आहेत अमोल एडगे सर यांनी आयोजन केलेलं होतं आणि ते जिल्हास्तरावर होतं खूप बाहेरच्या पण जिल्ह्याची लोकं आलेली होती त्यामध्ये त्यामध्ये मी सायकल रेसिंगमध्ये भाग घेतलेला होता आणि त्यासाठी मी प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही तिथे नेहरू स्टेडियमला जायचं आणि तिथे होणारा बॅडमिंटन आहे बॅडमिंटनमध्ये मी भाग घेतलेला होता जे पी एच सी प्राथमिक आरोग्य केंद्र लेवलचे जे आरोग्य लेव्हलचे कर्मचारी आहेत ए एन एम आहे नर्स आहे त्यांचा तो त्यांच्यासाठी ती स्पर्धा ठेवलेली होती बॅडमिंटन त्यामध्ये मी सहभाग घेतलेला होता आणि माझे मिस्टर पण अगोदर कुस्ती खेळायचे कुस्तीपटू ते पण प्रॅक्टिसला जायचे आणि हे कसं असतं की आपण जे खेळ खेळतो त्याच्यानं आरोग्य आपलं चांगलं असतं जे आपल्या शरीराची हालचाल होत असतात जे सकाळी मॉर्निंग वॉक करतो आपण किंवा मग काही व्यायाम करतो किंवा खेळाच्या दरम्यान जे आपले व्यायाम होत असतात सायकल रेसिंगच्या वेळी जे व्यायाम होत असतात ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात तर त्याच्यामुळे आपण तंदुरुस्त राहण्यामध्ये खूप मोठा फायदा होता आज सकाळची हवा जी असते जे खेळणं असतं त्यानं ते आपलं हार्टचं पण खूप हार्टला पण खूप चांगलं असतं त्याच्यासाठी परत आपल्याजवळ गुडघे गुडघ्याचा त्रास वगैरे असेल तर खेळल्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहतं आणि चांगलं असतं मला तरी असं वाटतं की बुवा प्रत्येक क्रीडामध्ये कुठला ना कुठली हॉबी असायला पाहिजे ना आपली खेळण्याची आणि त्यामध्ये जर आपण सहभाग घेतला तर आपण आपलं आरोग्य तर उत्तम ठेवूच शकतो त्याबरोबर नवीन नवीन विचार करण्याचे स्मरण शक्ती पण वाढत असते आणि एकदम आपण आपलं पण आणि आपल्या कुटुंबाचं पण आरोग्य असं उत्तम ठेवू शकतो